सर मी ॲमेझॉनवरून एक बूट मागवला होता सर आणि तो मला त्याची ऑर्डर सर कॅन्सल करायची आहे रिजन रिजन सर मला तो फ्लिपकार्टवरती स्वस्त भेटतो आहे सर आणि कलरसुद्धा भरपूर भेटत आहेत त्याच्यामध्ये मला इथं महाग भेटला आहे सर काय म्हणला नाही सर इकडे महाग भेटतो आहे मला तो तिकडे स्वस्त भेटतो आहे म्हणून मला ही ऑर्डर कॅन्सल करायची होती सर

नाही काल केली होती सर ऑर्डर मला ते डील नाही म्हणण्यात मला ती ऑर्डर कॅन्सल करायची होती सर हां सर ठीक आहे सर ठीक आहे हां मोबाइलवरूनच करता येते का बरं ठीक आहे सर ठीक आहे सर तिथं मला डील चांगली मिळाली म्हणून मला ही ऑर्डर थोडी कॅन्सल करायची होती

आणि फास्टसुद्धा मिळते ना तिकडे

मला ते उद्याच पाहिजे होते हां ॲमेझॉनवरती डिलिवरीसुद्धा लेट दाखवतं ना हां मला ते थोडं लवकर पाहिजे होतं आणि रेटही थोडं जास्त पडतो सर हां म्हणून मला ते थोडं कॅन्सल करायचं होतं ठीक आहे सर मी करू शकतो हां ठीक हां सर हां मोबाईलवरनंच करता येतं का हो सर नक्की सर ठीक ओके सर थँक्यू सर धन्यवाद